हॅलो जी एस ऑटो कनसल्टन्सी हां बोला की सर

हो नक्की देऊ की सर नक्की सर आपलं पूर्ण नाव काय सर अच्छा काय करता सर आपण

ठीक आहे सर खूप साऱ्या कार आहेत सध्या छान तुम्हाला अच्छा किती सीटर लागेल स किती सीटर पाहत आहे तुम्ही सेवन सीटर पाहत आहे फाईव सीटर पाहत आहे अच्छा हं मग तुम्ही सर सी एन जीमध्ये बघत आहे की डीझेलमध्ये बघत आहे दोन्हींना ॲवरेज चांगलं भेटेल आपल्याकडं दोन्ही हो हो नक्की होतील ना सर चांगल्या दोन हजार सतरा अठराच्या गाड्या आहेत आपल्याकडे चांगल्या फर्स्ट हँड गाड्या आहेत शोरूम सर्विस आहे सगळी रेकॉर्ड आणि आपल्याकडून सात महिन्याचं आपल्याला वॉरंटी पण भेटते सर तुम्हाला आणि तीन महिने ट्रायल पण देतो आपण तीन महिन्यामध्ये जर गाडी नाही आवडली तर आपण रिटन पण घेतो ही पण सुविधा आहे सर हो सर सी एन जीमध्ये आता कसं आहे नवीन व्हरायटीमध्ये थोडं बजेट ओवरलोड होईल सी एन जीमध्ये कारण डिमांड खूप आहे सी एन जीला आणि तुम्ही जे बजेट त्या बजेटमध्ये ते गाड्या बसणं जरा अवघड आहे डीझेलमधल्या तुम्हाला सोळा सतरापर्यंतच्या गाड्या भेटतात पंधरा वर्षाचं रिन्यूवल असतं त्याला आणि डिझेलमध्ये चांगल्या एकदम मेंटेन गाड्या आहेत एंड टू एंड एकदम टॉप कंडिशनमध्ये गाड्या भेटतील तुम्हाला त्याच्यामध्ये मारुती सुजुकीमधल्या पण गाड्यात आपल्याला डिझेलच्या आणि टाटामध्ये पण आहेत डिझेल आपल्याकडं जेस्ट वगैरे पण आहे आपल्या कलर सर आपल्याकडं व्हाईट ब्लॅक मॅक्झिमम तसेच भेटतील तुम्हाला आणि तुम्ही शोरूमला आलात की भेटून जाईल सर तुम्हाला एकदा विजिट करा तुम्हाला मी गाड्या भरपूर आवेलेबल आहेत आपल्याकडे तुमचा कम्फर्ट आणि होऊन जाईल सर तर जी एस ऑटो कनसल्टन्सी आपल्या एम आय डी सीमध्ये सिटी एम आय डी सी म्हणावं हो सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतं सर कधी पण या काही हो सर कधीची अपॉईंटमेट घेऊ सर तुमची ठीक आहे सात ठीक आहे सर सात तारखेचा अपॉइंटमेट बुक करतो सर तुमची हो सर थँक्यू सर